मी सॅमसंग कंपनीबद्दल बोलतेय ॲक्चुअली सॅमसंग कंपनीचे जे प्रोडक्ट आहे मोबाइल ॲक्चुअली अदर पण प्रोडक्ट आहे बट मी मोबाइल हँडल केलेला आहे यूज केलेला आहे तर त्या सॅमसंग कंपनीचा मोबाइल जो आहे तो इतका ईजिली हँडल करू शकतो की कोणीही व्यक्ती असो अनपढ गवार व्यक्ती जरी इवन असेल ना तरी तो ईजिली हँडल करू शकणार कारण की त्याचं टच स्क्रीन पॅड आहे तो खूप छान सॉफ्ट चालतो परत त्याचे जे फीचर्स आहे ते खूप छान चालतात ॲप्स् जे आहेत त्याचं फास्ट फीडबॅक मिळतं परत त्याची सेटिंग जी आहे ते पण आपल्याला लगेच कळतं की कुठल्या से कुठल्या ह्याच्यामध्ये ॲप्समधे जायचं किंवा कोणत्या ऑप्शनमधे जायचं कुठे काय आहे हे लगे लगेच कळतं प्लस त्याचं जे आहे सॅमसंग कंपनी ते म्हणजे इतकी फास्ट चालतं की ॲक्चुअली माझा जो मोबाइल मी जो यूज करून घेतलेला आहे यूज केलेला आहे अजून अजूनही यूज करते त्याला कमीत कमी मिनिमम पाच वर्ष तरी झाले म्हणजे अजूनही तो मोबाइल इतका हँग मारत नाही काही नाही आणि खूप म्हणजे इतकं छान वाटतो तो मोबाइल हातात घेतला की हा यार खूप छान माझं आता काम होणार आणि माझं ॲक्चुअली सॉफ्टवेअरवरती जे काम आहे तर ते पण इतकं म्हणजे चांग मोबाइलमध्ये सॅमसंग मोबाइलमध्ये इतकं स्पीडली चालतं ना की खूप छान एकदम म्हणजे डेटा पण वगैरे नाही का सॅमसंग मोबाइलमध्ये खूप छान आहे स्पीडली चालतो म्हणजे त्याचं असं हे नाही आहे की बा म्हणजे स्लो चालणार आणि हँग पण मारत नाही वरून इतकं छान आहे की ह्या सॅमसंग कंपनीचा मोबाइल मला तर फारच आवडला ॲक्चुअली मी ती कंपनी वारंवार यूज करते मोबाइलमध्ये खरंच खूप छान आहे मोबाइल सॅमसंग कंपनीचा